हो मी पोहण्याचा मला खूप छंद आहे आणि पहिल्यांदा पोहल्यावर पिठलेजचा वापर केला आणि आतासुद्धा करतो त्यामुळे शरीरावर खूप चांगला परिणाम झाला